हॅलो नाईकमावशी मी शुभम बात शुभम मोरे बोलतो दोन डब्याची ऑर्डर केलेली होती मी ना पण मला एक डबा आता कॅन्सल करायचा आहे कारण माझा मित्र आलेला होता तो त्याला फोन आला म्हणून तो चालल्या गेलेला आहे म्हणून मी एक डबा कॅन्सल करत आहे